हॅलो पाँडेचेरी मला इनक्वायरी करायची होती तिकडे मला यायचं होतं तर मला त्या निमित्ताने मला म्हणजे तिकडे काय फिरण्यासारखे स्पॉट्स आणि तो मला गाडी अॅक्चुली बुक करायची आणि तुमच्या गाडीचू मला तिकडे स्पॉट्स काय आहेत काय नाही आहेत त्याच्यासाठी इन्क्वायरी होती आणि काय आता चार्जेस होतील माझी फॅमिली आहे तर आमच्या फॅमिलीमध्ये ना आम्ही पाचजणं आहोत तर त्या कम्फटेबलनी मला गाडी ए सीचा रेट काय आहे आम्ही पाचजणं आहोत हो ते सुद्धा लागणार आहे डेट्स बघा ना ह्या विकेणच्या ठीक आहे चालेल कारण आम्ही आता कसं आहे आमचं प्लानिंग आम्ही करत आहोत तर त्या हिशोबाने आम्ही आता म्हणजे बजेट काय होईल कसं काय होईल किंवा फिरायला आम्हाला तिकडे दोन ते तीन दिवस इनफ होतील का किंवा आणखीन बाकी काही गोष्टी त्या विचारायच्या होत्या तर त्या संदर्भातच कॉल केला होता मी बघा आत्ता कसं आहे माहिती आहे का माझ्याबरोबर माझे आईवडील आहेत तर आता थोडं त्यांचा पायाचा न् थोडा प्रॉ प्रॉब्लेम आहे तर त्या हिशोबानं त्यांना थोडं कॉम्फर्टेबल अशी गाडी हवी आहे गाडी ए सीच लागेल कारण आता थोडं मेचा सीजन वगैरे आहे तर त्या हिशोबाने थोडं गरमीच्या हिशोबाने ए सी गाडी लागेल आणि हॉटेल प्रॉपर्टी पण राहायला अशी चांगली फॅमिलीच्या हिशोबाने जास्त एक्स्पेन्सिव नको आहे आ जास्त लो ग्रेड पण नको आहे हां

नाही ठीक आहे काही हरकत नाही पण जे आता तुम्ही मला पॅकेज सांगितलं आहेत किवा लाईक हॉटेलचं तुम्ही मला रेट सांगितलं आहेत त्याच्यामध्ये आमचं ब्रेकफस्ट बोला किंवा लंच बोला ते सगळं इन्क्लूड असेल की ते एक्सक्लूड असेल ठीक आहे काही हरकत नाही आहे आणि तिकडे म्हणजे समजा माझे दिवसाला साडे तीनशे किलोमीटर नाही झाले गाडीचं टायमिंग तर मला ते नेक्स्ट डेमध्ये अॅडॉन होईल पर डे तेवढाच चार्ज नाहीतर मग मग जसं की बं मी आजची जवळचे स्पॉट्स आहेत ठीक आहे चालेल काही हरकत नाही माझा सेम नंबर वॉट्सॅपला आहे तुम्ही मला ह्याच नंबरवर मला डिटेल्स पाठवून द्या माझं नाव सागर आहे सागर जाधव आपलं नाव ठीक आहे चालेल हां पाठवा मी चेक करून सांगतो तुम्हाला कळवतो ओके थँक यू